घसा दुखत असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्या गोहळ्या करतात सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आणि बऱ्यापैकी त्याने आराम मिळतो कारण ते नेहमीच सगळेचजणच करतात आणि मी स्वतः पण करते माझा घसा दुखत असेल तर आणि दुसरं मग तुळशीचे पाने चावतात किंवा मग शहद शहदसुध्दा खातात त्याच्याने सुध्दा घ घसा बरा होतो नाहीतर मग जी चहा बनवत असतो काळी आपण ब्लॅक टी त्यामध्ये मग अद्रक तुळशीचे पाने काळे मिरे टाकून तो चहा घेत असतात आणि त्याच्या त्यामुळे ना बऱ्यापैकी आराम मिळतो आणि हे ही जी पध्दत आहे ही प्रत्येक गावांमध्ये ग्रामीण भागात तर करतात करतातच पण शहरी भागामध्ये सुध्दा या पद्धतीचा वापर करतात